शाळेत असताना जसजशा माझ्या इयत्ता वाढत गेल्या तसतशी माझी रेखांकनाची आवड अधिकाधिक प्रगट होत गेली सुदैवाने आम्हाला रेखांकनात पारंगत असलेले देवळे सर शिक्षक म्हणून लाभले होते माझ्यातले कलागुण ओळखून त्यांनी मला विशेष मार्गदर्शन करण्यास सुरवात केली त्यामुळेच माझ्या रेखांकनात उत्तरोत्तर प्रगती होत गेली मी रोज एक नवीन चित्र काढून त्यांना दाखवायचे आणि त्यांची शाबासकी मिळवायची मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनीच माझ्या वडिलांना मला चित्रकला महाविद्यालयात घालण्याचा सल्ला दिला होता आणि वडिलांनी तो मानला देखील परिणामस्वरूप मी मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये कमर्शियल आर्टिस्ट झाले पुढे माझा तो व्यवसाय पण झाला पहिले चित्र म्हणाल तर मी पहिलीत असताना कावळा चिमणी आणि पोपट यांची चित्रे उत्स्फूर्तपणे काढली होती आणि त्याचे माझ्या आईवडलांनी खूपच कौतुक केले होते